भारतात फिरणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात उत्तम व्यवस्था म्हणजे शेगाव येथे आहे शेगाव हे अ गजानन महाराजाचं देवस्थान आहे तिथे इतकी चांगली व्यवस्था आहे पर्यटकांसाठी की राहण्याची व्यवस्थासुद्धा आहे शिवाय स्वच्छता खूप खूप पण छान आहे राहण्यासाठी राहण्यासाठी रूमची व्यवस्था केलेली आहे शेगावमधे त्याच्यानंतर जर शेगावचं दर्शन वगैरे झालं तर जेवणाची व्यवस्था खूप सुंदर आहे जेवणासाठी पण खूप चांगले अन्न मिळतात तिथे नंतर त्याच्यानंतर फिरायला जायचं असलं तर आनंदसागर आहे आनंदरसागरमधे लहान मुलांसाठी आणि पर्यटन बाकीच्या पर्यटकांसाठी सुद्धा खेळणी आहे खेळायला लहान मुलांना फिरायलासुद्धा तिथे गार्डन केलेलं आहे आपणसुद्धा त्या आनंदसागरमधे फिरू शकतो म्हणून सर्वात चांगलं आणि सर्वात पाहण्यासारखं ठिकाण असेल कोणतं तर शेगाव आहे शेगाव हे असं ठिकाण आहे की तिथे सर्व पर्यटक आपला आनंद घेऊ शकतो आणि फुल एन्जॉय पण करू शकते अशा तऱ्हेने शेगाव एक सुंदर असं पर्यटकांसाठी ठिकाण आहे